हॅलो माझे नाव प्रतिमन जेलार हा सौरब रेस्टॉरोंटचा नंबर आहे काय मला असं कळलं आहे की आपल्या रेस्टॉरंटमधे पनीरची भाजी खूप चविष्ट बन बनत असते त्यामुळे उद्याला माझ्या घरी लग्नाचा प्रोग्राम ठरवलेला आहे तर मला आपल्या रेस्टॉरंटमधून पनीरची भाजी ऑडर करायची होती पाहुणे दहा हजार पाहुणे येणार आहेत त्यासाठी मला पनीरची भाजी हवी होती तर ती भाजी त्या भाजीत व्यवस्थित मीठ असलं पाहिजे तिखट असलं पाहिजे मसाला असला पाहिजे आणखी लोकांची पाहुण्यांची काही तक्रार पाहुण्यांची काही तक्रार नसायला हवी